हो माझ्या कॅमेरामधून मी रील्स आपर्यंत काढलेले आहेत पण छायाचित्र आणि पिच्चर ह्या दोन मध्ये आम्हाला एक वेगळा असा फरक जाणवून आलेला आहे पिच्चर हा स्थिर आणि एका जागेवरची कल्पना आहे तर रील्स ही अशी लांबत जाणारी प्रक्रिया असून एकप्रकारचा चित्रपटामधे जे कलाकार रोल अदा करतात तसला प्रकार यामध्ये असल्याकारणाने पिच्चर आणि रील्स या दोन्ही वेगवेगळ्या कल्पना आहे चित्र एका ठिकाणी स्थिर कल्पना आहे तर रील्स ही धावती कल्पना आहे त्यामुळं दोन्ही दोन स्तरावरून वेगळ्या स्तरावरून काम करावं लागतं